नमस्कार मी प्राजक्ता कुलकर्णी आधारवाडी कल्याणची रहिवासी असून मी आपल्या कंपनीचा लँडलाईन ब्रॉडबँड सेवा वापरत असते मी आपणास हे लक्षात आणून देऊ इच्छिते की गेल्या काही दिवसांपासून माझी लँडलाईन इंटरनेट सेवा वारंवार तुटत आहे त्यामुळे माझ्या दैनंदिन ऑनलाईन कामात मोठा व्यत्यय निर्माण झाला आहे मी घरी बसून ऑनलाईन काम करत असते आणि माझ्या कामासाठी स्थिर व वेगवान इंटरनेट सेवा अत्यावश्यक आहे परंतु सद्यस्थितीत इंटरनेट सेवा सतत खंडित होत असल्यामुळे वेळेवर काम पूर्ण करू शकत नाही यातून मानसिक ताण निर्माण होत आहे आणि कामाचे नुकसानही होत आहे कधीकधी कॉल ड्रॉप होणे अचानक इंटरनेट बंद होणे किंवा स्पीड खूपच कमी होणे असे प्रकार घडत आहेत मी अनेक वेळा राऊटर रिस्टार्ट करून पाहिले आहे वायरिंग तपासून पाहिले आहे तरीही समस्या कायम आहे कृपया या संदर्भात त्वरित कारवाई करून या समस्येचे निराकरण करावे ही नम्र विनंती आपले तांत्रिक सहकार्य टीम यासाठी मला मदत करू शकेल का याशिवाय माझ्या खात्याशी संबंधित काही तांत्रिक सेटिंग्स सिग्नल लाईनची गुणवत्ता किंवा स्पीड प्लॅन याची तपासणी करावी तसेच मला हेही जाणून घ्यायचे आहे की माझ्या लँडलाईन इंटरनेट सेवेतील या सततच्या खंडिततेचा माझ्या बिलिंगवर काही परिणाम होणार आहे का आपण माझी समस्या तात्काळ लक्षात घेऊन तिचे निराकरण केल्यास मी आपली ऋणी राहीन कृपया सहकार्य करावे धन्यवाद